आम्ही कोणत्याही प्रकारचं धर्म पाळत नाही आणि त्या संबंधित आम्हाला कोणत्याही प्रकारची ऐतिहासिक घटना माहीत नाही किंवा जे धार्मिक सणामागील कथा किंवा विधीचे ऐतिहासिक महत्त्व आहे किंवा जो संघर्षाचे इतिहास किंवा संस्कृतीच्या ज्या लढाया आहेत याविषयी आम्हाला कोणत्या प्रकारची माहिती नाही